मला स्वयंपाकाला लागणारी साधने गॅस लायटर किंवा माचीस सिलेंडर मिक्सर प्रेशर कुकर कढाई गंज इतर भांडे पोळ्याचा चिमटा इंडक्शन इंडक्शनचे भांडे सांडशी खलबत्ता किसनी छिलनी कोयपार बेलन अशी इतर साधने मी स्वयंपाकाला वापरते आणि ही सर्व साधने माझ्याकडे आहेत